काका इथं जवळ मी इथं शहरात नवीन आहे या मला आधार नोंदणी करायची होती मग आधार कार्ड नोंदणी करून कुठे भेटेल मी कलेक्टर ऑफिस जवळ गेलो होतो पण तिथं सांगितलं नाही त्याच्या बाजूला भेटेल का माळनाक्यापासून जवळ आहे का ठीक आहे ठीक आहे ठीक आहे तिथे एका दिवसात होईन ना आधार केंद्र आधार केंद्रावर गेल्यानंतर नोंदणी माझी होईल दो टाईम लागेल का ठीक आहे ठीक आहे